मला जर का कोणी विचारलं की तुम्हाला कुठला कॉमेडी शो आवडतो तर माझ्या माझ्या मनामधे कुठलीही शंका नाही मला एकच जो विनोदी प्रोग्राम आवडतो तो म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा एकापेक्षा एक चांगले चांगले उत्तम कॉमेडियन तिथे काम करतात भाऊ कदम विशाखा सुभेदार खुशल बद्रिके प्रभाकर मोरे समीर चौगुले गौरव मोरे प्रसाद खांडेकर ओंकार भोजने याच्यासारख्या अतिरथी महारथी लोकांनी त्या कार्यक्रमाला एवढे काय शोभा आणलेली आहे आणि त्यांची अप्रतिम अदाकारी आणि कॉमेडी बघून हसून हसून माणसाच्या पोटात दुखतात असा हा जो प्रोग्राम आहे ना ह्याच्यासारखा प्रोग्राम दुसरा कुठे मी तरी बघितला नाही दररोज सक रात्री संध्याकाळी साडेनऊ वाजता सोनी मराठीवरती महाराष्ट्राची हास्यजत्रा हा प्रोग्राम असतोच तर या प्रोग्राम बघितल्यानंतर बाकी दुसरा कुठला प्रोग्राम बघण्याची इच्छाच राहत नाही मनामधे इतके त्यांचे कलाकारांची इतके चांगली आणि उत्तम अदाकारी आहे त्यांचे जे शॉ म्हणजे जे कॉमेडीचे जे पंचेस आहे टायमिंग आहेत हे लाजवाब आणि बघण्यासारखे असते त्यामुळं मला ना जर कॉमेडी शोच्याबद्दल कुठलं बोलायचं झालं तर मला मनात कुठली शंका नाही माझ्या मनामधे फक्त एकच नाव मनातून बाहेर येतं ते म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा